माझ्या घरी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत जसं जसं की गुलाबाचं झाड आहे गुलाबामध्ये स सुद्धा दोन तीन प्रकारची गुलाब आहे ऑरेंज कलरचा त्यात आणि बडींगची गुलाब आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची शेवची झाडं आहे विद्येचं झाड आहे त्याचप्रमाणे असे छोटे छोटे असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्यांची हे त्यांची निगा आम्ही असं राखतो की त्याच्यामध्ये शेणखत टाकून त्या न म्हणजे त्यांना अधिक उपजत असं हे देतो त्याचप्रमाणे त्यांना पाणी घालणं त्या त्यांना क गाईने किंवा गाई ढोरांनी खाऊ नये याच यासाठी त्यांना छान कुंपण केलं जातं आणि ते कुंपण कुंपणामुळे काय होतं की गाय वगैरे ते झाडं खाऊ शकत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं थोडं खत देऊन त्यांची हे केली जातं किंवा एखादा जर रोग चढला त्या झाडांवर तर आम्ही सहज घरी साखरेचं पाणी वगैरे टाकतो म्हणजे त्याला बुरशी लागू नये ती बुरशीसुद्धा त्या झाडाची जाते अशाप्रकारे आम्ही झाडांची वेगळी वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो